वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी गरिबी हा अडथळा आहे असे मला बिलकुल वाटत नाही कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्याला कमी पैशांमध्ये म्हणजे दहा पंधरा वीस रुपयांमध्ये प्रत्येक गरीब जाऊन तिथे ती सेवा घेऊ शकतो